होय मी पुलं देशपांडे यांच वक व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक वाचलं आहे म्हणजे ते पुस्तक ते विनोदी आहे असं नाही म्हणता येणार हे समाजात वावरणाऱ्या अनेक रंगढंगी व्यक्तिरेखांचं ते एक काय म्हणू आपण त्याला एक अर्कचित्र आहे अर्कचित्र म्हटल्यानंतर एक वास्तव माणसांचं चित्रण वास्तव माणसंच आहेत काही काल्पनिक आहेत पण त्या काल त्या व्यक्तिचित्रांचं केलेलं एक चित्रण ते जिवंत चित्रण आहे जी आपण ती वाचताना आपल्याला जाणवतं की ही माणसं आपल्याला कुठे ना कुठे समाजात वावरत असताना भेटलेली आहेत आणि ते खरंच आहे आता उदाहरणार्थ त्यातला अंतू बर्वा हे जी व्यक्तिरेखा आहे ही व्यक्तिरेखा ही आत त्यावेळेस लेखकाला भेटलेली व्यक्तिरेखा आहे आणि ती वाचताना त्याला एक कारुण्याची किनार आहे पण त्याचं जे मुख्य गाभा आहे तो विनोदी गाभा वाटतो तो जो अंतू बर्वा आहे तो कोकणातली व्यक्तिरेखा आहे आणि ती व्यक्तिरेखा त्याने आयुष्यात काही साधलेलं नाही म्हणजे त्याचं वैयक्तिक कर्तृत्व असं शून्य आहे पण तो जगाचा पूर्ण आढावा घेतो जगाचं राजकारण भारतीय राजकारण जगाचं आणि त्यावर तो भाष्य करतो आणि त्या भाष्यातून एक विनोद साधलेला आहे आणि तो यातला जो थोडासा आपण त्याला काय म्हणू त्यात जो एक त्या व्यक्तिरेखेची एक रंग आहे त्या रंगात त्या लेखकाने ते रंगवलं आहे कारण ते वाचतांना फार हसू येतं पण यावेळी उदारणार्थ अंतू बर्वा म्हटलं तर अंतू बर्वाच्या शेवटी आपण पोहचल्यानंतर कुठंतरी डोळ्यात थोडसं पाणी येतं कारण त्याला एक कारुण्याची किनार आहे ती व्यक्तिरेखा मानवी व्यक्तिरेखा मा मानव माणसाच्या जीवनात घडत असलेल्या विनोदाला ज्यावेळी तो घ जगत असतो त्या विनोदाला नुसतं ते निखळ विनोद नसतात ते विनोदाला कुठेतरी जाऊन तो विनोद भिडतो मनाला भिडतो डोळ्यात येणारा अश्रू हा विनोदा हसण्यामुळे आलेला असतो की त्या कारुण्य हृदयाला पोहचल्यामुळे आलेला असतो हे कळत नाही यातली सीमारेषा अत्यंत धूसर असते तर असंच काही मग किंवा अशी कॅरॅक्टर्स किंवा अशी व्यक्तिरेखा व्यक्ती आणि वल्ली या यामध्ये पुलं देशपांडे यांनी आणि त्या वाचताना फार फार उच्च प्रतीचं पुस्तक आहे ते म्हणजे त्यामध्ये मग दुसरा जो मग ती एक म्हैस एक हे आहे त्यामध्ये अनेक त्या व्यक्तिरेखा आलेल्या आहेत त्यात तो ड्रायवर आलेला आहे तो मलुष्टे आलेला आहे त्यात ती वेगवेगळ्या क स्वभावाची वेगवेगळ्या देहबोलीची वेगवेगळ्या भाषेत बोलणाऱ्या माणसांची एक निष्पाप अशी व्यक्तिरेखा तिथे मांडली गेल्यामुळे त्या निष्पापतेमुळे एक त्याला नर्म विनोद कारण विनोदाची झालर आली आहे मुख्य त्या लिहिण्यामागचा उद्देश विनोद हाच आहे पण ते लेखकाने ती व्यक्तिरेखा ह्या समाजातील प्रातिनिधिक व्यक्तीतून उचलल्यामुळे त्याला एक प्रकारची वास्तवता आहे आणि त्या वास्तवतेला एक अदृश्य अशी कारुण्याची म्हणा किंवा इतर विनोद सोडून इतर भावनेची किनार असल्यामुळे त्या व्यक्तिरेखा भावतात त्या तुम्हाला वाचताना जरूर हसवतात पण असं असता असता तुम्ही अंतर्मुखही होता तुम्हाला किती त्या व्यक्तिरेखेत जावो जावं तुम्ही किती जाल हे तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्या त्या व्यक्तिरेखेशी तुम्ही किती भिडला आहात आणि तुम्हाला त्या साधर्म्यात जी जी व्यक्तिरेखा मांडलेली आहे त्या साधर्म्याची माणसं समाजात वावरताना दिसलेली असतातच त्यामुळे त्या व्यक्तिरेखा वाचताना आपल्याला वाटतात म्हणून ती व्यक्तिरेखा वाचताना हसू येतं आणि ते जिवंत आहे तिथे कुठलाही अतिरंजितपणा नाही आहे म्हणजे फँटसि ज्याव् म्हणतो किंवा असं काही नाही आहे सा साध्या साध्या संवादातून विनोद साधलेला आहे विनोदातला जो विसंगती जी आहे विसंगतीतून विनोद आलेला आहे किंवा माणसा माणस माणूस जगताना एक अभिनिवेश बाळगतो त्या अभिनिवेशाच्या अनेक प्रकार आहेत त्या अनेक प्रकारातून अभिनिवेश बाळगताना त्या माणसाने केलेली कृती किंवा बोललेले संवाद यातून एक विनोद निर्माण झालेला आहे आणि उदाहरणार्थ त्या म्हैसमधला तो जो एक ऑर्डर्ली आहे म्हणजे साधा पोलीस आणि पोलीस इन्स्पेक्टरची देखभाल करणारा कसली ही शक्ती म्हणजे पॉवर्स किंवा अधिकार नसलेला माणूस आहे पण तो ज्यावेळी जिथे ॲक्सीडेंटच्या तिथे येतो आणि तो म्हणतो आम्हाला आमच्या लाईनीप्रमाणे जाऊद्या असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी ही जी विसंगती आहे या विसंगतीतून हसू येतं आणि ही त्याने लेखकाने आत् अचूकपणे टिपलेले एक न अशी माणसं आपल्या समाजात वावरताना दिसतात आणि एक छानसं असं नर्म विनोद निर्माण करतात आणि ह्यामुळे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक पुलं देशपांड्यांचं अप्रतिम पुस्तक आहे आणि ज्यावेळी कोणी विचारतं की तुम्हाला असं विनोदी पुस्तक कुठलं आवडलं त्यावेळी आवर्जून आम्हाला त्या पुस्तकांची आठवण येते कारण त्या पुस्तकातल्या व्यक्तिरेखा ह्या प्रत्येक माणसां व्यक्तिरेखेंचे स्वभाव हे प्रत्येक वाचकांच्या प्रत्येक वाचकांच्या अंतरंगात असलेल्या अनेक स्वभावांचं प्रातिनिधिक उदाहरण आहे आणि ते पटतं म्हणून हसू येतं